नमस्कार मी सचिन कदम माझं रेल्वेचं बुकिंग आहे दोन पाच सहा एक दोन तीन एक मी रिझर्वेशन केलेलं आहे ते पर परभणी ते मुंबई पण मला असे कळले आहे की रिझर्वेशनमध्ये काही बदल झालेले आहेत मग आता परिस्थिती काय मला टिकीट मिळेल का कारण माझ्यासोबत माझी फॅमिली आहे वयस्कर व्यक्ती आहेत लहान मुली आहेत आणि खूप सारं वजनदार पिशव्या आहेत मला कळू शकेल की मला तिकीट मिळेल का नाही माझा वापरकर्ता आय डी आहे दोन पाच दोन एक एक सहा दोन दोन दोन आठ तर पडताळणी करा आणि तुम्ही जर मला मदत केली तर माझी गैरसोय होणार नाही तुम्ही हे पडताळणी कधीपर्यंत मला सांगू शकाल कृपया तुम्ही जर मदत केली तर माझं खूप बरंचसं गैरसोय टळेल